भारताची वाहतूक व्यवस्था अशी आहे कारण की बेरोजगारी खूप जास्त वाढलेली आहे लोकांनी ज्यांनी त्यांनी वाहतुकीने वाहनं घेतली आहे माझ्याकडे पण एक गाडी आहे बे पण चालावा आमचं काय नाही काही त्याच्यावर उदरनिर्वाह चांगला होईल चार पैसे कमावून आणू त्याच्या उदरनिर्वाह करू पण लोकांनी ज्यांनी त्यांनी गाड्या घेतल्यामुळे वा वाहतूक जास्त वाढली आहे त्याच्या त्याच्यामुळे आमच्याकडे गाडी आहे पण ती काही म्हणजे डिझेल पाणी पैसा वगैरे भरपूर म्हणतात त्याच्यामुळे ती गळ जी वाहन आहे माझ्याकडे ती घरीच रहाते त्याच्यामुळे थोडी घरची परिस्थिती चांगली नाही आहे वाहतूक एवढे वाहनं ज्यांनी त्यांनी एवढी घेतली आहे की त्याच्यामुळे कसा उदरनिर्वाह करायचा गाडी आहे पण ती म्हणजे जाऊन नाही राहिली जास्त चालून नाही राहिली त्याच्यामुळे सगळं वाहतूक असं विस्कळीत झाली आहे